हां बाबा बोला ना नमस्कार हो मस्त तुम्ही कसे आहात

हो ना बाबा मी यावर्षी खरं ॲप्लिकेशन दिलं आहे सुट्ट्यांसाठी बघूयात कसं जमत आहे पण दहा दिवस नाही मिळणार म्हणजे आता केव्हा येऊ नक्की तेच कळत नाही आहे म्हणजे बरं बरं विसर्जन मिरवणुकीला मग

हां हो मी ॲक्च्युली दरवर्षी फक्त फोटोच बघते बाबा पण आता तुम्ही एवढं सांगत आहे म्हणजे मला पण खूप उत्सुकता ते बघायची मी एक काम करते त्या म्हणजे साधारण गणेशोत्सवाच्या तारखा बघून तुम्ही म्हणत आहे तसं शेवटच्या दिवसांच्या तारखांचंच ॲप्लिकेशन टाकते म्हणजे निदान ती सुट्टी माझी जर मंजूर झाली तर मला थोडं आधी येता येईल आणि आपल्याही घरी प्रसादाला येता येईल मला

चालेल चालेल या वर्षी नक्की येईन मला अनुभवायला खूप आवडेल मी नक्की येते बाबा ह्यावेळी अगदी न

हो ठेवू हां अच्छा